माझ्या आयुष्यात माझी सर्वात मोठी ताकद माझी आई आहे कारण ती मला हर मतलब म्हणजे हर ए हर चीजमंदी मग मला सपोर्ट करते कोणत्याही गोष्टीत मला मना करत नाही मला कोणती पण वस्तू लागते तर ती मला हमेशा आणून देते म्हणून आणखीन माझे माझी सर्वात मोठी जे कमजोरी आहे ते माझा अभ्यास आहे कारण की ते मला खूप हार्ड जाते आणखीन मी मतलब समजून घेणारा थोडा लेट थोडा वेळानं मला समजू येते आणखीन बस